हां सर मी आपली भेट झाली होती संगमनेर कॉलेजमध्ये तुम्ही आपल्या नाट्य नाट्य सा नाटकासाठी आला होता संगमनेर कॉलेजमध्ये

हो सर मला तर मग आपली भेट कधी होऊ शकते सर हो सर नक्कीच हो सर न व्हायचं आहे ॲक्टर तर मी हो अनुभव नक्कीच आहे कारण की मी कॉलेजमधल्या दरवर्षीच्या नाटकाचं पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणि मी टी व्ही सिरीयल इकडे वेब सिरीज अशा ठिकाणी पण छोटछोटे रोलने काम केलेलं आहे ते दोन सिरियलमध्ये काम केलेले आहे नी छोटछोट्या रे वेब सिरीजमध्येसुद्धा काम केलेले आहे मी हो सर मी खूप साऱ्या मुंबई इथे ऑडिशन दिलेलं आहे काही ठिकाणी रि रिजेक्ट झालो काही ठिकाणी ॲक्सेप्ट पण झालेलो आहे पण तुम तुमच्याकडं हो मराठीच आहे माझी मातृभाषा हो सर नक्कीच बोलू शकतो मराठीत हो सर नक्कीच सर करेन मला ही संधी दिली तर खूप तुमचे उपकार राहतील माझ्यावर सर हो सर नक्कीच येऊ शकेन तुम्ही मला ॲड्रेस सेंड करा मी लगेच येतो तिथे हो सर नक्कीच सेंड करतो लगेच सर हो हो सर चालेल त्यांचा नंबर भेटेल का गौरव गुंजाळचा चालेल ठीक हो हो थँक्यू सर